हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या ऋतूकालाकडे चांगल्या पद्धतीने पाहिले जाते कारण पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्यामधे महिलांना काम जास्त पडायचं आणि ते ऋतूकालामध्ये त्यांना एक शारीरिक थकवा किंवा शारीरिक त्यांना शरीराची स्वच्छता या दृष्टीनं ते त्यांना चार दिवस ब कुठल्याही घरामध्ये श शिवू दिलं जायचं नाही आणि ते त्या काळात योग्य होतं आणि आजच्या काळामध्येसुद्धा ते गरजेचं आहे कारण त्या महिलेला शारीरिक आराम म्हणा किंवा तिला एक शरीराची स्वच्छता या दृष्टीनं ते चार दिवस बाजूला बसणं आवश्यकच आहे पण सध्याच्या काळामध्ये जागेचा अभाव किंवा घरातलं सगळं आनी जुनी पिढी आता जास्त राहिलेली नाही त्यामुळं सगळं कसं असं काही बाजूला बसणं हा प्रकार सध्या तर कमी प्रमाणात दिसतो आहे पण ते आवश्यक आहे आणि स्त्रियांकरता त्या काळा ऋतूकाळामध्ये बरेच नियम आहेत की चार दिवस बाजूला बसणे कुठल्याही ह्याला हात न लावणे आणि हे स्वच्छतेच्या दृष्टीने न आरोग्याच्या दृष्टीने आवश्यकच आहे आणि ब याची आमच्या ह्यामध्ये जागृती आहे